ड डॉक्टर शालिनी का हा मला तुमच्याशी काही बोलायचं होतं टाईम आहे का तुमच्याकडे हां माझं ना एक महिन्यापासून खूप वजन कमी झालं आहे आणि खूप विकनेस वाटतो आहे म्हणजे माझे उंचीनुसार माझी उंची आहे पाच पॉईंट चार सेंटीमीटर फूट पण माझं वजन बेचाळीसच किलो आहे

जेवणाचं नाही असं काहीच नाही रेग्युलरच आहे आधीच्यासारखं पण अचानक झालं आहे असं खाण्यामध्ये पण बदल नाही झालेला एक्सरसाईज नाही करत म्हणजे मॅम अजून माझ्या नाही का एक महिन्यापासून हाडं खूप दुखत आहेत आणि काही काम केलं नाही तरी पण थकवा येतो हो व्हिजिट तर करणारच आहे पण आत्ता सध्या यायला जामणार नाही त्याच्यामुळं तुमच्याकडून काही टिप्स पाहिजे होत्या

पण डॉक्टर मी तर व्हेजिटेरियन आहे मग मी असं करू शकत

बरं हो हा व्हॉट्सअप नंबर आहे

हो अजून केस केस पण खूप गळत आहेत हो तुमचा पत्ता पण मला वॉट्सअपला पाठवून द्या मॅम थँक्यू मॅम तुम्ही खूप चांगली इन्फर्मेशन दिली थँक्यू मॅम